चार लाख पन्नास हजार आठशे आठ आठ लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकवीस सात लाख वीस हजार आठशे सत्तेचाळीस आठ लाख सत्तेचाळीस हजार चारशे सहा चार लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे तीस